मला जर असा चान्स मिळाला या अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी जगात जास्तीत जास्त बर्फाच्या ठिकाणी जसं जम्मू कश्मीर झालं अमेरिका झालं कॅनेडा झालं अशा ठिकाणी फिरायला मी अवश्य जाईल कारण तिथे बर्फाच्या लादीत फिरण्यात जो आकाशातून बर्फ पडतो ते बघण्यात त्याचं एन्जॉयमेंट करण्यात त्याच्यानंतर त्याच्यात स्केटींग म्हणजे ते राईटींग करतात घसरतात ते करायला खूप आवडतात तर ते असं एक स्वर्गात असल्यासारखं या एक वेगळंच पण वाटतं तर ते बर्फाचं कारण की आपण इकडे राहतो नॉर्मल तर इकडे कुठे आपण बर्फ पाहत नाही त्यामुळे तिथे बर्फाच्या ह्याच्यात आणि असा बर्फाचा पाणी पडल्या पडतो ते मला जवळून बघायचं आहे त्यामुळे मला अशा ठिकाणी जायला आवडेल आणि जसं अमेरिका झालं तिथे खूप चांगल्या चांगल्या सिटी आणि खूप मोठं प्लेस तिथली साफसफाई तिथली स्वच्छता हे सुद्धा मला बघायला आवडतं कारण की आपल्या इथे भरपूर गंदगी करून ठेवतात कुठे पण काही पण करतात पण तिथे तसं नाही आहे तिथे स्ट्रिक नियम आहे कुठे चुकीचे धंदे केले तर त्याचा फाईन आहे म मला ते त्यांचे रूल्स आणि तिथली व्यवस्था बघायला जायचं आहे तर मला ते बघण्यात खूप आनंद मिळेल आणि सर्वात जास्त तर बर्फाची लादीचं म्हटलं तर बर्फाची जिथे बर्फ पडतो ते तर सर्वात बेस्ट आहे ते अशा ठिकाणी मला जायला भरपूरदा आवडेल